हॅलो तशीच आठवण आली काही तर नाही बा तू सांग एक काम आहे तुझ्यासोबत मला मी सासरी आली आहे ना होळीची आहे ना मला पुरणपोळी करायची होती तर मला काही येत नाही तर तू मला रेसिपी सांगतं का सांग बरं कुकरमध्ये शिजू द्यायचं डाळ सगळी म्हणजे सोबतच लावायची कधी टाकायची मग त्यातच तेव्हाच टाकायची का पू डाळ टाकतो तेव्हा साखर म्हणजे पुरण

पाकाचं मग पुरणपोळी कशी करायची

बरं मी करून बघते नंतर तुला सांगते मग कशी झाली तर थँकउं रेसिपी सांगितल्याबद्दल